ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोणती आहवाने किंवा समस्यांना तोंड द्यावं लागतील त्यामध्ये शेती करत असताना शेतकऱ्यांना आर्थिक सहायक म्हणजे शासनाकून जर काही साठ टक्के चाळीस टक्के अस अनुदान जर उत्तरित झालं तर त्याची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होऊ शकते हवामानाच्या बदल जो असतो समजा अवकाळी पाऊस आपन ज्याला म्हणतो तो असेल किंवा अचानकच वातावरणामध्ये बदल होऊन मग त्या पिकावरती रोगराई निर्माण होते आणि रोग पडतात आणि पिकाचं त्या ठिकाणी नुकसान होतं अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होते आणि लहानपातळीचे जे शेतकऱ्या आहेत त्यांना प्रशिक्षण देणे खूप गरजेचं आहे असे मला वाटते